एक लाख वीस हजार तीनशे तीस नऊ लाख तीस हजार दोनशे दोन आठ लाख पन्नास हजार तीनशे दोन पाच लाख तीस हजार पाचशे पन्नास सहा लाख वीस हजार दोनशे तीन